आजचं बदलतं तंत्रज्ञानाशी जी प्रगती आहे त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी मी मोबाईल आणि त्यानंतर कम्प्युटरचा भरपूर प्रमाणात उपयोग केला आहे ज्या स्किल मला किंवा जे माझ्यामध्ये जे गुण नाहीत ते मी मोबाईलवर बघून बघून शिकले आहेत आणि त्याची जे उपयोग करायचा आहे तो तुम्ही कम्प्युटरवर मला ही स्किल येते का हे तपासून पाहण्यासाठी मी ते कम्प्युटरवर त्याची प्रॅक्टिस केली आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी मोबाईल आणि कम्प्युटर या दोन्हीवर पण शिकले आहे